विशेष कला किंवा कौशल्य याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मला जुनी नाणी गोळा करण्याचा छंद आहे आणि तो मी जोपासलेला आहे त्याची व्य त्याच्या विकसितपणाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास प्राचीन मध्ययुगीन स्वतंत्र भारतापूर्वीची नाणी आणि नंतरची नाणी अशा प्रकारे कलेक्शन करून त्यात विकसितपणा मी आणलेला आहे